तर मला असं सांगायचं आहे की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक घराघरात भांडीही माणसांनी ठेवल्या ठेवलेले क असतातच तर भांड्यांचा उपयोग आपण जेवण करण्या्साठी करतो काहीही कुठल्याही कामासाटी भांड्यांचा उपयोग होतो जसं की आपण ज्यावेेळी ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळीसुद्धा आपण भांडे आपण एक घेऊन जाऊ शकतो भांडी हे सर्वात माणसाला सर्व क उपयुक्त आहे तर आपण भांडी ज्यावेळी भांड्यात ज्यावेळी जेवण घेतो आणि घासतो जेवन घेतो आणि खातो त्याच्यानंतर आपल्याला भांडी धुवायची प्रक्रिया ह चालू करावी लागते तर ती भांडी धुण्यासाठी आपण त्या भांडी धुण्यासाठी आपण पहिला तर त्यांना भांड्यांना स्वच्छ पाण्याने धुतलं पाहिजे स्वच्छ पाण्याने धुतल्या न नंतरन एक लिक्विडचं साबण कुठलं लिक्विडचं साबण जसं की विम निरमा नि वेगवेगळे प्रकारचे जे साबण आहेत त्याचा वापर करून आपण भांडी धुतो किंवा घासतो तर महाराष्ट्रामधले प्रत्येक घरामधल्या प्रत्येक बायका ह हे भांडी घासण्याचं काम करतात किंवा प्र प्रत्येक किंवा एक एक पुरुषेसुद्धा करू शकतात जे जे हॉस्टेलमध्ये असतील किंवा जे आपल्या अभ्यासानिमित्त कुठल्याही बाहेरच्या राज्यामध्येे अभ्यासासाठी गेले असतील त्यामुळे त्यांना हे काम करावंच लागतं पण जास्त करून हे भांडी घासण्याचं काम बायकाच करतात तर भांडी घासण्या्साठी भांडी घासण्याची जी प्रक्रिया आहे तर आपल्याला पहिला तर आहे आपल्याला जे ताट आपल्याला भांड्यांचें जे प्रकार असतील ताट वाटी चमचा प्लेट आणि इत्यादी तर आपल्याला ते घ्यावे लागते आणि ते स्वच्छ धुवावे लागते आणि त्याच्या स्वच्छ धुवून झाल्यावर साबण त्या एक प्रक विम प्र विम कंपनीचा साबण सुद्धा घेऊन आपण त्यावर एक भांडी घासण्याचा जो चोथा आहे त्याच्यात मदत त्याच्या मदतीने आपण मदतीने आपण तो भांडीचे जे सर्व काही तेलकट जो तेलकटपणा आहे तो काढू शकतो त त्यामुळे जो विमचा जो साबण आहे तो तेलकट भांड्यांमधला तेलकटपणा जो आहे तो काढण्यासाठी फार मदत करतोय मग त्याचा वापर करून आपन भांडी घासू शकतोय जेणेकरून आपले जे तेलकट जे डाग आहेत आपण जे जेवलेलो जे आहे त्याचं जे असते ते निघून जाईल तर ते आपण घासल्यावर बा भांडी स्वच्छ आणि चाकचकीत निघतात आणि ती भांडी धुतल्यानंतर आपण भांडी वाळायला ठेवतो जेणेकरून भांडी वाळतील आणि त्याच्याकडून ते चकचकीत सगळं निघून जाईल तर निघून झाल्यावर ते आपण ज्यावेळी एक तासानंतर ज्यावेेळी मांडते त्यावेळी आपण ते पुसून आपल्या टेबलमध्ये किंवा ज्या जे आपण भांडी ठेवण्यासाठी जे फर्निचर वापरतो त्यामध्ये आपण भांडी ठेवूही शकतो धन्यवाद